कैलास इलेक्ट्रॉनिक ते आपल्याकडं वाशिंग मशीन भेटते ना तर कशा कशा असतात मग त्या लाईनवाली पाहिजे होती तशी म्हणजे मग कशी किती प्राईस समजा किती किंमत वगैरे त्याची बस पंचवीसच्या वीस वीस लोक पंचवीस वीस लोक आणि कोणत्या कोणत्या कंपनीचे आहे आणि तरी बी एखाद्या कंपनीचं नाव तर सांगा सोनीची आहे सॅमसंग हां ठीक आहे ठीक तर मग ते आपल्याला वीस हजारापर्यंत असली तर भेटंल तिच्यावर लो लोन केस पण होती ना तिच्यावर हप्त्यावारी तर कसा कसा हप्ता पडतो मग त्याचा आता समजा आपण वीस हजाराची घेतली तर मर हप्ता कसा पडंल त्याचा डाऊन पेमेंट किती भरायला लागंल हां तर मग ते आता आपण पन्नास टक्के भरले समजा वीस हजाराचे दहा हजार भरले तुम्ही दहा हजार कसे कसे हप्ता येसन किती रुपये हप्ता येसन दोन हजार रुपये महिना बरं बरं ठीक आहे येतो मग मी तिकडं दुकानावर संध्याकाळच्या टायमाला मग लावेन तुम्हाला फोन हो